हॅलो अभिषेक हॅलो अभिषेक बोलत आहेत का हां मी प्रतीक तरडे बोलतो आहे दिल्लीवरून मला तुमचा नंबर गु ऑनलाईन मिळाला आहे हां तर मला ना ॲक्च्युली मुंबईच आपलं महाराष्ट्राचं जे ॲग्रिकल्चरल जे आहे कल्चर ॲग्रिकल्चरचं जे कल्चर आहे त्याबद्दल थोडी माहिती हवी होती ॲक्च्युली आय ॲम प्लॅनिंग टू गेट मायग्रेटेड इन महाराष्ट्र रिसेंटली इन कमिंग डेज तर मग त्याच्यासाठी मला जरा ना या कल्चर ॲग्रीकल्चरबद्दल मला जरा माहिती ह करून घ्यायची होती तर मग तिकडे हां बोला कोकण कोकण स्पेशली कोकण हो बरोबर म्हणजे तिकडे कोणकोणते जिन्नस उत्पादन केले जाते किंवा सगळंच ओवरऑल सीझन्स वीजन

ओके आणि ह्याचं काही स्पेसिफिक सीजन असे काही

राइट राइट तर आता मी माझ्या पूर्ण फॅमिलीबरोबरच मायग्रेट होण्याचा प्लॅन करतो आहे तर मग तिकडे लिव्हिंग स्टाईल पण इझिली ॲक्सेप्टेबल आहे ना कम्फर्ट झोन आहे ना म्हणजे पूर्ण फॅमिली

ठीक आहे चालेल आपलं ऑफिस कुठे आहे ओके ठीक आहे चालेल लवकरच भेटू मग ठीक चालेल चालेल दा ओके हां चालेल ओके थँक्यू